मी कॉम्प्टन कंपनीचा फॅन घेतलेला होता कारण तो मला असं वाटलं की तो चांगला निघेल पण त्या त्याचा फीडबॅक मला तर असा सांगायचा म्हटलं तर खूप खराब निघाला तो त्याच्या त्याच्याज दुसऱ्या दिवशी आणल्यानंतर तीनचार दिवसांमध्येच त्याचे कंडीशन चालली गेल्या त्याचं त्याच्यानंतर आपलं ते क त्याच्यामधलं बे बेरिंग वगैरे चालल्या गेली आणि तो असा खराब हवामान म्हणजे हवा हवा चांगल्या प्रकारे फेकत नव्हता त्यामुळे मला असं सांगायचं म्हटलं तर खूप खराब क्वालिटीचा फॅन मी घेतलेला आहे असं माझं मत आहे